जर प्रश्न असेल भौतिक पुस्तके किंवा इलेक्ट्रॉनिक आवृत्ती वाचण्याचा तर नक्कीच मला भौतिक पुस्तके वाचायला आवडतील कारण आपण च त्या भौतिक पुस्तके वाचताना पुस्तकांशी जास्त जोडल्या जातो हाताळायलाही सोपे असतात आणि डोळ्यावरही ताण पडत नाही शारीरिकदृष्ट्या ते आपल्यासाठी योग्यच असतं आपल्या अचेतन मनासाठी भौतिक पुस्तके तसंही आपल्याला फायदेशीर असतात आपल्याला कुठे मार्किंग करायची असेल कुठे काही नमूद करायचं असेल परत जाऊन वाचायचं असेल काहीही असेल तरी ते आपल्याला फायदेशीर पडतात पण आजकाल जसंर आपण बाहेर असेल ट्रॅव्हल करत असेल प्रवासात असेल तर कधीकधी इलेक्ट्रॉनिकचाही आपल्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूचीही मदत घ्यावी लागते कधी लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल तर आपण त्यावरही वाचू शकतो आपलं काम थांबणार नाही आणि आपण सगळंच विकत आणू शकत नाही तर आपल्याला डाऊनलोड करून पुस्तके वापरणं जास्त सोपं जातं ऑडिओबुक्स ऑडिओबुक तशी ऐकलेली आहेत पण ऑडिओबुकपेक्षा पुस्तके वाचण्यावरच माझा भर आहे ऑडिओबुकमध्ये मला द माँक हू सोल्ड हिज फेरारी हे रॉबी शर्माचं एक बुक आवडलं होतं आणि मला ते रॉबी शर्माची ॲक्सेन ऐकण्यासाठी ते बुक ऐकायचं होतं त्यामुळे मी ते ऐकलेलं होतं